ऑटोमॅटिक भाषांतर किंवा गुगल मॅप्स अच्छा तर ऑटोमॅटिक भाषांतर म्हणजे मी जास्त करून तर गुगल ट्रान्सलेटचाच वापर केलेला आहे आणि ते वापरायला देखील अगदी सोपे आहे म्हणजे गुगल ट्रान्सलेटवर तुम्ही एकतर तुम्ही तिथे टाईप करून एखादं तुम्हाला जर सेंटेन्स म्हणजे वाचता येत नसेल तर तुम्ही तिथे जस्ट कॉपी पेस्ट करून टाकू शकता आणि तुम्हाला हवे त्या भाषेत ते ट्रान्सलेट करून घेऊ शकता ते एक अगदी सोप आहे किंवा जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेत बोलून ते जर तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल उदाहरणार्थ जर मला मी मराठीमध्ये बोललो आणि मला जर ते फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर ते देखील मी तिथे माईकने तिथं मी माझं वाक्य बोललो तर मला तिथे अगदी ते उच्चारासहित तिथे गुगल ट्रान्सलेटवर दाखवल्या जातं आणि ऐकायला मिळतं हे त्याच्यामुळे फार एक तर सोयीस्कर गोष्ट आहे आणि गुगल मॅप्स तर जवळपास हे दररोजच्या जीवनातली ज वापराची गोष्ट म्हणता येईल कुठेही तुम्ही प्रवासाला निघालात किंवा तुम्ही अनोळखी शहरात गेलात तर तिथे तुम्ही गुगल मॅप्सचा वापर करून रस्ते किंवा तुमचं ठिकाण हे शोधू शकता त्यामुळं ही अगदी गरजेची वस्तू बनून गेलेली आहे